आमच्या शहरात हा आमचा जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा असल्यामुळे आमचा शहर तिथे सर्व प्रकारच्या कंपनीच्या शोरूम्स आहेत सर्वप्रथम म्हणजे सर्वात जास्त तरुणांना आवडणार आहे आमच्या शहरामध्ये असेल ते शोरूम आहे रॉयल इनफिल्ड दोन नंबरला आपल्या होंडा टी व्ही एस हिरो असे असे मोठे मोठे गाड्यांचे बाईकचे शोरूम आमच्या शहरामध्ये आहेत आणि त्यांच्या सुविधा पण त्यांचे खूप चांगल्या प्रकारे आहेत त्यांची सर्व्हिसिंगची पण हे खूप चांगली आहे सर्व्हिसिंग ते खूप चांगल्या प्रकारे देतात आणि गाडी बुक केल्या केल्या काही शोरूमध्ये लगेच मिळते आणि काही काही शोरूमध्ये पण चांगल्या प्रकारे त्यांनी बुकिंग करून घेतात आणि आपल्याला म्हणेल त्या वेळात त्यांनी मग गाडी आपल्याला त्यांनी च आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि आमच्या जिल्ह्यात विमा काढण्याला कोणते अशी अडचण येत नाही जेव्हा आपण गाडी घेतो त्याच्या काही दिवसातच आमचा विमा हा निघत असतो तेल पाण्याची पण काही अशी अडचण नाही भरपूर पेट्रोल पंप आमच्या जिल्ह्यात आहेत म्हणजे किलोमीटरवर एखाद पेट्रोल पंप असतं आहेच आमच्या शहरात आणि त्यामुळे कोणत्या तरुणाईंना आणि कोणत्याच लोकांना काही अडचण जात नाही बाईक चालवल्यानं आणि बाईकची विक्री दालने आमच्या शहरात खूप प्रकारे असल्यामुळे आम्हाला कोणती गाडी घ्यायची हे निवडणं थोडं हे होतो पण आजकाल सोशल मीडिया आहे आपल्याला फीचर्स कळतात त्याच्यावर आपण गुगल केलं की त्यामुळे पण ते पण सोपं झालेले आहे आजकाल म्हणून माझी तर आवडती गाडी आहे रॉयल एनफिल्ड आणि ते पण मी काही दिवसाखाली खरेदी केलेली आहे आणि माझा अनुभव त्याविषयी खूप चांगला आहे आणि आमच्या शहरातल्या विक्री दालनाविषयी पण आमची काही तक्रार नाही आहे ते पण खूप असे सुंदर आणि चांगल्या प्रकारे लोकांना म्हणजे ट्रीट करतात